माझे घर माझे घर कोकणातील एक साधी वास्तू आहे तर त्या घराला लाद्या किंवा स्लायडिंग असं काही नाही आहे साधं श शेणाचं दगडमातीचं असं घर आहे पूर्वी खिडक्या असायच्या तर त्या लाकडी खिडक्या तर त्या गा लाकडी खिडक्या आहेत तर आम्ही दर दोन महिन्यानंतर घर आमचे झाडून झाडतो तसेच घराच्या आमच्या ज्या जमिनी आहेत त्या मातीच्या म्हणजे त्याच्यावरती आम्ही गाईच्या शेणाचा वापर करतो तसेच आता गाईच्या शेणाचा वापर का करावा तर गाईचं शेण हे म्हणजे खूप सुंदर दिसतं गाईचे शेण सारवल्यानंतर तसेच गाईच्या शेणावरती कीटाणू जास्त नसतात गाईच्या शेणाचा वापर हा पूर्वी माणसांना गाईचं शेण सारवल्यामुळे जे आत् आत्ता हल्ली वात वात सारखा आजार स बहुतेक लोकांमध्ये दिसून येते तर ते गाईच्या शेणामध्ये शेण जेव्हा आपण सारवतो तेव्हा त्याच्याने जो गारवा येतो ना तर तो त्याच्यापासून वाताचा त्रास कमी होतो असं म्हणतात पण ते आम्ही अनुभवतो स्वत अनुभवतो की खरंच गाईचं शेण सारवल्यामुळे हातांना हातांना मुंग्या यायच्या कमी होतात तसंच वाताचा त्रास या होतो तर तो कमी होतो तसेच गाईच्या शेणामुळे वा गाईच्या शेणामुळे खूप असं त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढून खूप छान दिसतं आणि आमचं घर मातीचं असल्यामुळे सार्वत्रिक म्हणजे आमचं सार्वजनिक घर मातीचं आहे आमचे प्रत्येकांची घर साईडला घरं आहे ती स्लॅबची वगैरे आता हल्ली स्लॅबची वगैरे खूप घरं झाले आहेत पण आमचं जुनं घर अजून मातीचं मातीचं आहे तसंच रेलिंग वगैरे त्या खिडकी आहे तसंच आम्ही दर दोन महिन्यानंतर घर साफ करतो झाडतो जे कोळी कोळिष्टकं वगैरे येतात म्हणून गेरू कोळिष्टकं पकडतात त्याच्यामुळे आम्ही घर साफ करतो तसंच आमचा मच्छीचा धंदा असल्यामुळे आम्हाला साफसफाई करावी लागते आणि मेन गाईच्या शेणाचा हा फायदा आहे की गाईच्या शेणाच्या वासामुळे जे कीटाणू असतात जे गाईच्या शेणाच्या वासामुळे जे कीटाणू जास्त दिवस म्हणजे त्या वासाने कीटाणू मरून जातात आणि ते गाईचं शेणा शेणाचा वास हा पूर्वी क्षयरोग झालेल्या जी माणसं असायची तर ती क्षयरोग झालेली माणसं गाईच्या शेणाचा वास त्यांना घ्यायला सांगायची पूर्वीचे लोक तर ते त्याच्यावरती गाईचं शेण हे गाईचं शेण हा खूप परिणामकारी औषध असायचं पूर्वी

आता सर्व घरांना लाद्या असतात त्याच्यामुळे पायांना मुंग्या येणे यासारखे पायांना मुंग्या येणे तळपाय पूर्ण गार पडतात तर ते असं न होता म्हणजे मातीचं जे घर होतं घर आहे आमचं तर त्याचा आम्हाला हा एक फायदा होतो म्हणजे मात मातीचं घर असल्याचा आम्हाला हा सर्वात मोठा फायदा होतो आणि तिने